वर्तमानपत्र काय ना एक जुना पत्र आहे आणि हे आजच्या दिवसभरची आपल्याला माहिती उद्या सकाळी भेटते हे एक वर्तमानपत्र एक जुना नियम झाला आहे आणि आता इंटरनेटचा काळा आहे कारण सगळ्या एका एका माणसाकडे स्मार्टफोन झालेले आहे स्मार्टफोनद्वारे यूटूब यूटूब इस्टाग्राम असे वेगवेगळे ॲप आ आहे आणि त्या ॲपवर न्यूज चॅनलचे अकाऊंट आहे आपण त्याला सबस्क्रईब केलं आणि ते ब्रेक काहीपण न्यूज घडली मोठी की आपल्याला ब्रेकिंग न्यूज त्याच्यावर अधी कळते आपल्याला न्यूज पेपर वापरायची वापरा वाचायची गरज पडेना इंटरनेटचं जमाना असून हे अतिशय आपल्याला फास्टपणे आपल्याला कोणतीही क माहिती भेटून जाते कोणती माहिती भेटते आणि न्यूजद्वारे आपल्याला कुक जगभरातील कुठं कुठलीपण माहिती आपल्याला भेटून जाते आणि लवकर भेटते पेपरमध्ये काय आहे एक दिवस लेट होतो आज स आज कोणतीही घटना झाली की आज दिवसभरचा आपल्याला उद्या सकाळी मालूम पडतो